माझं गाव बुलढाणा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी मला सर्वात आवडतीचा क्षण म्हणजे बालाजी मंदिर या ठिकाणी आपल्याला साक्षात बालाजीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं यामध्ये तिरुपती बालाजीचं दर्शन होण्याचे आपल्याला एक आनंदच भेटतो या ठिकाणी मला मन रमवायला फार आवडते या ठिकाणी मी स्वतःचं मन रमवते त्याचबरोबर मुलंसुद्धा या ठिकाणी खूप चांगला आनंद घेतात देवाचं दर्शनसुद्धा होते आणि निसर्गरम्यसुद्धा ठिकाण आहे या ठिकाणी अम्युझियम पार्क नवीन प्रमाणात सुरु झालेले आहे या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग केला जातो ह्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राईड्ससुद्धा आहे आणि त्यानंतर म्हाताऱ्या माणसांना बसण्यासाठी व तिथे त्यांचा वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या कलाकृती प्रतिकृतीसुद्धा केलेल्या आहे त्या मंदिरामध्ये बालाजीबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे ते वाचण्यासाठी मला फार गोष्टी आवडतात कारण की त्यामध्ये आपल्याला इतिहास कळतो आपल्या बालाजी मंदिराबद्दल आपले बालाजी जे होते ते कसे होते त्यांचा निर्माण कसा झाला ते काय करत होते या गोष्टी पूर्ण रचना केलेली आहे त्याला आपण त्या गोष्टीला आपण स्त्रोत्रसुद्धा म्हणू शकतो की आपण त्याच्या तिथे वर्णन केलं जातं या ठिकाणी वेळ घालवायला मला फार आवडते आणि याचबरोबर इथं सनसेट पॉईंटसुद्धा खूप चांगलं आहे मुलांना व आपल्यासोबत येणाऱ्या सर्वांना या गोष्टीचा आनंद घेता येतो हे आमच्या शहरामध्येच आहे आणि तो क्षण मला खूप आवडतो जेव्हा केव्हा घरात बोर झाले किंवा कुठे फिरावेसे वाटले तर आम्ही त्याच ठिकाणी ॲप्रोच करतो कारण की ती गोष्ट सर्वात महत्वाची आहे मन घालवण्यासाठी कुठेतरी शांत जागा पाहिजे आणि तेच आमच्यासाठी खूप पीस ऑफ माईंड आहे की खूप सुंदर जागा आहे